बुलढाण्या जिल्ह्याचा इतिहास म्हटल्यास असं इतिहासकारांचं म्हणणं आहे कि पूर्वी भिल्लं लोक इथं राहायचे तर या जागेला भिल्लं ठाणा असे नाव असे नाव होते ज्याचा मॉडीफाय होत होत पुढे बुलडाणा झालं आणि आता फायनली कलेक्टरने डिक्लेयर केलं आहे की ह्याचं नाव बुलढाणा असं राहील आणि स्पेशालिटी किंवा ऐतिहासिक महत्त्व सांगायचं झालं तर लोणारचे सरोवर हे विश्वप्रसिद्ध सरोवर इथे आहे संतनगरी गजानन महाराजांचं शेगाव इथे आहे राजमाता मा जिजाऊंचं जन्म स्थळ सिंदखेड राजा ही फार महत्त्वाची ठिकाणं इथे आहेत आणि त्याचबरोबर पैनगंगा या नदीचा उगम बुदनेश्वर इथून झालेला आहे तर ह्या फार महत्वाच्या घटना आपल्याला सांगता येतील ज्या बुलढाण्या जिल्ह्याशी रिलेटेड आहेत